माझ्या आठवणीत राहिलेला किंवा बाईकिंग संंबंधित सर्वात अनुभव असा म्हणजे धाराशिव लातूर महामार्गावर मी सर्वात लांब पहिल्यांदा गेलो असल्यामुळे तो मला अनुभव खूप अनुभवात राहिलेला आहे लक्षात राहिलेला आहे मी आ माझ्या आयुष्यात दुचाकीवर इतका लांब प्रवास पहिल्यांदा केला असल्यामुळे आणि तो एकटा गाडी चालवून केला असल्यामुळे तो मला लक्षात राहिलेला आहे त्या ह्याच्यात मी माझ्या गाडीबद्दलची आणि माझी असंख्य संंबंध मी समजून घेतले रोडवर येणाऱ्या असंख्य अडचणी आणि येणाऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या त्यांच्यासोबत कसं राह पुढं जायचं किंवा त्यांच्यासोबत कसं चालायचं गाडी मोठ्या वाहनासोबत जड वाहनाच्या बाजूनं कशी घ्यायची ह्याज मला तिथं ज्ञान भेटलं होतं आणि तो अनुभव मला खास ह्यासाठी वाटतो कारण आयुष्यात मी केलेला पहिला प्रवास हा हा त्या रोडवर केला आहे आनि त्या रोडने भेटलेला मला अनुभव हा आयुष्यभर लक्षात राहील अशाच पद्धतीने मी निसर्गरम्य वातावरणाचा आणि त्या रोडचा परिपूर्णपणे आनंद घेतला आहे